हा बोल गं बाई हा हा

हो का मला तुला कशाकशाची मदत पाहिजे ते सांग आम्हाला आम्ही तुला मदत करू

हो का बरं बरं आ आमच्या सायन्सचे जे टीचर आहे ना हा त्यांच्याकडं मी तुला त्यांचा न कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि तू त्यांच्यासोबत बोलून घेशील आणि तुला काय जी प इन्फॉर्मेशन पाहिजे ते तू घेऊन घेशील आणि आणखी तुला काही वेगळं वेगळी काही अशी मदत लागली तर आम्हाला सांग ते पण आम्ही करू आणि तुझं आणखी कोणतं दुसरं स्वप्न असेल ते पण सांग

बरं बरं बरं आपल्या इकडे आहे ना आपल्या इकडे म्युजिकचे सुद्धा क्लास आहे ते स ते सर त्यांची सुद्धा मी तुला कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि तू त्यांच्यासोबत सुद्धा बोलून घे काय काय तुला माहिती पाहिजे ते त्यांना विचार आणि मग तुला काय करायचं आहे ते ठरव तू आणि कोणत्या पद्धतीने ते मदत करू शकते तुम्हा तुला तू बघ मग आह आ आणखी काही झालं का बरं बरं ठीक आहे आ हां